चित्रपट तसं म्हणायला गेलं तर एक इमोशन आहे चित आणि थेटरमध्ये पिच्चर बघायला गेलं तर तर म्हणजे अगदी त्याचं जे सुख आहे ते शब्दात न मांडण्यासारखं आहे खरं तर आमच्याजवळ सांगलीमध्ये काही मल्टिप्लेक्सेस आहेत आणि मिरजेत एक स जवळपास एक सिंगल प्लेक्स असं थिएटर आहे तर बऱ्यापैकी आम्ही सांगलीलाच जातो पिच्चर बघायला आणि असं पिच्चरमध्ये काही रेंज नाही की हे बघावं किंवा ते बघावं मुळात मला चित्रपट बघण्याची आवड असल्यामुळे माझ माझे वडील आणि मी सहसा पिक्चर बघायला जातो आम्ही दोघे ते खूप एन्जॉय करतो आईला थोडी कमी आवड असल्यामुळे मी आणि माझे वडील त्या तो छंद जास्त जोपासतो कारण काही चित्रपट हे खरंच बघण्यासारखे असतात त्यातनं काहीतरी आपल्याला शिकायला मिळतं आपल्याला खूप काही काही ज्ञान मिळतं आणि आपण ज्यांना फॉलो करतो असे जे हिरो असतील जे ॲक्टर्स असतील त्यांच्याकडनं पण शिकायला खूप मिळतं की ही कलाकृती त्यांनी कशी केली असेल ह्या कलाकृतीसाठी त्यांनी किती कष्ट घेतले असतील किती मेहनत घेतली असेल ते सगळं बघायला एवढ्या मोठ्या पडद्यावर मजा येते आणि महत्वाचं म्हणजे चित्रपट हा जो कला प्रकार आहे याच्या बाबतीत जितके आप जितकं आपण बोलू तितकं कमीच आहे शब्द कमीच पडणार आहेत पण चित्रपटाबाबतीत बोलण्यासारखं खूप आहे आणि असे खूप प्रसंग आहेत माझ्या आयुष्यातसुद्धा की चित्रपट बघण्यासाठी मी काय काय केलं आहे माझ्या वडलांनी काय काय केलं आहे हे अगदी खूप आनंदाचे काही क्षण आहेत चित्रपटगृहातलेसुद्धा लहानपणी जी काही चित्रपटगृहात मजा केली आहे कशा चित्रपटगृहांची सवय वगैरे लागली हे सगळं सगळं खूप आनंददायी आहे आणि लहानपणापासून चि चित चित्रपटगृहात जाण्यास घाबरण्यापासनं ते अगदी मोठेपणी चित्रपटगृहासाठी जी ओढ निर्माण होणं हा जो काही प्रवास आहे तो एवढ्या वर्षातच झाला आहे आणि तो चित्रपटांमुळंच झाला आहे असं वाटतं चित्रपटांबद्दलच्या प्रेमामुळं झाला आहे आणि काय बोलणार चित्रपटाबाबतीत आणि चित्रपटांच्या थिएटरबाबतीत आत्ता जरा संख्या कमी होत चालली आहे थेटरकडे लोकांची जाण्याची पण तरी पण असं वाटतं की काही वरतीट जर चित्रपट आले जे खरंच बाबा थेटरवर बघण्यासारखे आहेत असे जर जर चित्रपट आले तर लोकं बघायला जातात हे सुद्धा तितकंच आपल्याला मान्य करायला पाहिजे ओ टी टीमुळं असे पिच्चर की याचीसुद्धा कमी झाले आहेत पण तरी पण थेटरची मजा जी आहे ती कुठल्याच ओ टी टी प्लॅटफॉर्मवर कुठल्याच बारक्या लॅपटॉपवर मोबाईलवर त्याचा अनुभव घेणं हे मला काही बरोबर वाटत